उत्तर भारत आणि दक्षिण भारत या मध्ये फार मोठा सांस्कृतिक फरक आहे असं म्हणता येईल भाषा खाद्यपदार्थ पोशाख हवामान या सर्वामध्येच प्रामुख्याने विविधता आहे असं आपल्याला लक्षात येईल उत्तर भारतामध्ये पठारी प्रदेश बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे तिथे त्या प्रकारची भाषा बोलली जाते त्याचबरोबर त्या प्रकारची संस्कृती पण दक्षिण भारतामध्ये मात्र कला संस्कृती जोपासणारी मोठी परंपरा आपल्याला पाहायला मिळते तिथलं हवामान थंड नेहमी व आपल्याला पाहायला मिळतं भाषा दक्षिण भारतामध्ये केरळीयन भाषा मद्रासी भाषा कर्नाटकची कन्नड भाषा या भाषांमधून अनेक विद सांस्कृतिक घडामोडी घडवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं भरतनाट्यम मोहिनीअट्टम कथ्थकली कुचीपुडी मणिपुरी हे नृत्यप्रकार या प्रामुख्याने या भागामध्ये सांस्कृतिक वारशाच्या रूपाने आज आपल्याला पाहायला मिळत आहेत हवामानाच्या बाबतीत आपण विचार केला समुद्र सप सान्निध्य लाभले असल्यामुळे दक्षिण भारतामध्ये खानपान व्यवस्था म्हणजेच शाकाहाराबरोबरच मच् मासे मटन खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे तसं उत्तर भारतामध्ये नद्या मोठ्या प्रमाणात आहेत बर्फाच्छादित प्रदेश आहेत त्या ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या तो प्रदेश थोडा उष्ण अधिक उष्ण स्वरूपाचा आहे असं आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिण भारत तुलनेत थंड प्रदेश आहे असं म्हणता येईल साक्षरतेच्या बाबतीत विचार केला तर दक्षिण भारतामध्ये साक्षरता तुलनेत कमी आहे उत्तर भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे असं म्हणता येईल केरळ राज्यामध्ये मात्र साक्षरतेचं प्रमाण उत्तम प्रकारचं आहे असं आपल्याला लक्षात येईल